बोला ना हो का ठीक आहे ना आमच्याकडे स सर्व प्रकारचे तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे सर्वच करून मिळेल तुम्ही तुमचा फोटो पाठवून द्या माझ्याकडे आणि किती जणाचं का करायचं तसे मी फोन फोनमध्ये पैसे पा पाठवून द्या फोनपे तुम्ही आम्हाला आणि कशा प्रकारचे करायची हेअरस्टाईल वगैरे कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे तुम्हाला आणि कसं राहायचं आणि कशी स्टाईल पाहिजे हेअरस्टाईल तुम्ही फोटो पाठवून द्या मला आम्ही त्यानुसार तुम्हाला सांगून देईन आम्ही तुम्ही आमच्याकडे येऊन जा आणि आम्ही फक्त तुम्ही नका केसाचे हेअरस्टाईल वगैरेचं ते घेऊन या ब्रॉच वगैरे काय लावता ते केसाला नाही ते त्याचे एक्स्ट्रा पैसे घेईन ताई आम्ही आणि एक कँडीत आम्ही पाचशे रुपये घेऊ

तर हो का तुम्हाला कोणत्या रेटनं पाहिजे आहे तुम्ही किती द्याल आम्हाला एका कँडेटचे ठीक आहे ना परवडते ना किती कँडिडेट तुम्ही सांगून द्या आम्हाला कॉल करून

हो हो हो ठीक आहे ना मी घरी पण येऊन देऊ शकते तुम्हाला त्याच्या एक्स्ट्रा पैसा घेईन आ घराचा ॲड्रेस हो हो तुमच्या घरचा ॲड्रेस सांगून द्या ना आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून द्या मी घ घर तुमच्या आल्या हो हो हो ठीक आहे तुम्ही पाठवून द्या ॲड्रेस मी येऊन जाते हो हो मी घरी आल्यावरती सर्व बोलते तुम्ही तुम्हा तुमच्यासोबत किती जण आहे त्याच्यानुसार पैसे घेईन ठीक आहे मग ठेवते हो